स्टेम ही खरंच आजची काळाची गरज आहे कारण वैज्ञानिकदृष्ट्या पाहता मॅथ इंजिनियरिंग सायन्स ह्या क्षेत्रामध्ये स्टेमने खूप मोठ्ठे काम केलेले आहे आमूलाग्र बदल केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी मी सुद्धा हातभार लावू लावू शकते किंवा लावायला तयार आहे कोडींग वगैरे किंवा अजून बाकी गोष्टीत सुद्धा मी मदत करू शकते आणि द देशासाठी आपल्या देशाला हातभार लावू शकते